मला बायकिंग करायला खूप आवडतं आणि बायकिंग करताना असं वाटतं की मी जसं की विमान विमान चालवत आहे आणि एक न ग बायकिंग करताना ऊर्जा येते स्फूर्ती येते आणि एक वेगळाच उत्साह असते असतो आणि असं वाटतं की मी हवेत उडतो आहे आणि एकदम वेगात गाडी बायकिंग करायला मला आवडतं त्यामुळे बायकिंग ही माझी खूप चांगली आवड किंवा छंद म्हणायला हरकत नाही आहे कारण ती खूप मला बायकिंग करायला आवडतं कारण काम हे लवकर करता येतात व लवकरात लवकर तातडीची कामं लवकरात लवकर करता येते मला सांग